हॅलो हां नमस्कार मी ओंकार वैद्य बोलतो आहे ओला हि वाहतूक कंपणीशीच फोन लागला आहे ना मला अच्छा हां तर मला असं सांगायचं होतं की मी आता इथून सांगली ते इस्लामपूरला तुमची ओलाची कॅब बुक केली होती तर ती कॅबबद्दल थोडीशी मला तक्रार करायची तुमच्याकडं तर असं झालं आहे की तुमचे कॅबने तुमची काय वाहन एवढं खराब निघालं ते एवढा त्रास झाला आम्हाला एवढा मानसिक आम्हाला त्रास झाला म्हणजे एक तर आम्ही दमून वगैरे चाललेलो सांगलीतून आणि त्यात तुम्ही तुमची गाडी अशी म्हणजे काय काय झालं काय झालं म्हणजे हे बघा एक तर त्या गाडीमध्ये एक तर तो सीट फाटलेलं होतं एक तर त्या गाडीचं काहीतरी रिनोवेशन म्हणजे कायतरी काम असं राहिलेलं की ते पोलिसांनी आम्हाला अडवलं मग ते पी यु सी आहे का हे आहे का त्यात एक तर वेळ गेला एक तर तुम्ही तुमच्या कंपनीने ड्रायव्हर्स चांगले ठेवा ड्रायव्हर्स चांगले असतील तर तुमच्या कार मेंटेनन्स असलेला उपयोग त्याला महत्त्व आहे तुमचा कार मेंटेनन्स नाही तुमच्या ड्रायवर एजन्सी ड्रायव्हर तुमचे ड्रायवर लॉबी तुमची चांगली नाही अहो आम्ही आतमध्ये बसलो आहे आमच्यासोबत लेडीज आहे आणि तो ड्रायवर त्यांच्या त्याच्या मित्राशी फोनवर बोलताना कशा पद्धतीने बोलत होता म्हणजे त्याला काय अर्थ आहे की नाही तुम्ही ड्रायवर लोबी एक तर चेंज करा आणि दुसरं म्हणजे त्या गाडीची सीट फाटली आहे आणि तुम्ही तुमची गाडी कुठेतरी कापन चाललो आहे बाबा आपल्यासोबत प प्रवासी आहेत तर ते गाडीचे टायर्स नीट आहेत का मेंटेनन्स तुम्हाला चेक करता येत नाही का तुम्ही मेंटेनन्स चेक करून गाडी पाठवत जा असं नाही की बाबा उचलली गाडी आणि निघालो असं नाही तर त्याचे सीट्स वगैरे फाटले होते गाडीमध्ये एकदा त्या जयसिंगपूरपाशी पंक्चर झाली त्या जयसिंगपूरमध्ये आम्हाला एवढा त्रास झाला की काय कुठे जावं आणि काय करावं लागेल तसं की आम्ही दबून आलो होतो आमची व्यथा तुम्हाला काय सांगायची एवढं आम्ही दमून थकून आलेलो माणसं आमच्यासोबत लेडीज माणूस बाई माणूस आमच्यासोबत होतं असल्या पाऊस एक तर पावसाचं वातावरण आहे असल्या पावसामध्ये आम्ही तिथं जयसिंगपुरात थांबलोय तुमची कार पंक्चर झालीये आणि तुमचा ओलाचा ड्रायवर आम्हाला विचारतो आहे कुठं काय आहे का कारचं दुकान त्याला बघता येत नाही का मग माझा मुद्दा काय ह्या लक्षात घ्या तुम्ही आधी की तुमचे मेंटेनन्स चांगल्या गाड्या ठेवा तुमची ड्रायव्हर लॉबी चांगली ठेवा तरच तुम्हाला तुम्हाला तुमच्या कंपनीची तुम्हाला हे होईल नाही तर काही उपयोग नाही आहे त्याचा आणि रस्त्यात गाडी पंक्चर झाली हा हा तर एक मुद्दा आहेच दुसरं म्हणजे एवढा पाऊस चालू आहे एवढं वारं वादळ होत आहेत हॉर्न गाडीचे नीट पाहिजे गाडीला हॉर्न चांगला असंल तरच पुढचा ओव्हरटेक करताना आता मध्ये एकदा एका ठिकाणी असं घडलं साईडला एक कंटेनर होता आणि खूप जोराचा पाऊस होता आम्ही पार्किंग लाईट चालून होतो म्हणजे तर त्या गाडीला हॉर्नच एवढा पॉवरफुल नाही अरे तो साईड कशी देणार आम्हाला त्या हॉर्न गाडीला पाहिजे का नाही अहो गाडीला हॉर्न मोठा पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही कस्टमरशी हां कुठलं वाक्य ऐकून घेण्याची ही पाळीच पडू देऊ नका एकदम चांगले एकदम माझी गाडी चांगली पाहिजे असं एक तर करा सगळं हे सगळं बघा प वारंवार तुम्हाला असे कोण कश्टमर असे एवढं सांगणार नाही पण मी एक आपला म्हणून सांगतो आहे ठीक आहे आमची बाकी बाकी ट्रीप चांगली झाली सांगली ती इस्लामपूर वेळेत पो वेळेचा थोडा उशीर केला त्यानं एवढेच आमचे तक्रारी आहेत तुमच्याकडं ओके त्यात सुधारणा काय करता येत असेल तर पहा